हॅलो नमस्कार ओलावाली बोलत आहात का हां मी अभिषेक नरे तुम्हाले मी सकाळी फोन केलेला की आम्हाला रिक्षा हवी होती सायंकाली पाच वाजता परंतु आम्ही जो ठिकाण सांगितलेला सातारा फलटण येथे आम्ही सायंकाळी पाच वाजता नसून आम्ही आता वर्तमान वर्तमानात सायंकाळी पाच वाजता सातारा शहरामध्ये आहोत त्यामुळे कृपा करून तुम्ही जो आम्ही सांगितलेला पत्ता होता आगोदर की आम्हाला सातारा फलटण येथे न्यायला या तर हे ठिकाण बदलून आता मी तुम्हाला सात सातारा शहर येथे येण्यास विनंती करत आहोत कृपा करून आमची ही विना विनंती तुम्ही स्वीकाराल का हां हां ह्याच टाईममध्ये ह्याच टायमामध्ये तुम्हाला यावयाचे आहे आता सातारा शहरामध्ये मी आता सातारा शहरामध्ये वाडेफाट्यावरती आहे तुम्ही आता कुणीकडे आहात मला सांगू शकेल का अच्छा हा ठीक आहे ठीक आहे काहीही प्रॉब्लेम आहे पंधरा मिनिटे उशिरा जात म्हणजे जर का तुम्ही पाच ऐवजी पाच पंधराला जरी आला तरी आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही परंतु आम्ही तुम्हाला जो आता वर्तमानामध्ये जो काही बदललेला पत्ता सांगितला म्हणजेच तुम्हाला अगोदरला आम्ही फलटण इथे याय सांगितले आता आम्ही तुम्हाला सातारा शहरामध्ये येण्या सांगतोय हे आमची चुकी आहे आम्हाला तुम्ही माफ कराल का ठीक आहे धन्यवाद सर एवढीच आप तुमच्याकडून अपेक्षा होती